एक हजार पाचशे वीस तीन हजार सातशे दहा नऊ हजार नऊशे सत्तर सतरा हजार आठशे तीस एक लाख सत्तर हजार एकशे ब्याण्णव